हस्तकौशल्य करताना खूप मोठी आव्हानं असतात जसं की आता त्यांना मशीनरीज नुस्ता हाताने करावे लागतं आणि बाजारपेठ जसं उपलब्ध नसते जशी आवश्यक असते तशी आणि त्यांना तसं त्या प्रमाणात भांडवल नसतं आणि त्यांना पाहिजे तसं आर्थिक उत्पन्न नाही मिळत हे खूप मोठी त्यांच्या समोर आव्हानं अस